माझ्या आवडीची गाणी म्हणजे म्हणजे घजल आणि गजल गाणारे जे मोठे मोठे कलाकार म्हणजे गुलामली साहब मेहदी हसन साहब आबिदा परवीन जी किंवा जगजीत सिंगजी ह्यांच्या बऱ्याचशा गजली मी ऐकतो त्या मी रेडिओवर ऐकतो काही मी स्पॉटीफायवर ऐकतो आणि त्यांच्या बऱ्याचशा गजल्स मला ऐकायला आवडतात पण बऱ्याच आवडीचं माझं गाणं म्हणजे मुजे तुम नजरसे गिरा तो रे हो हे गाणं आणि खूपच सुंदर आणि बरंच जुनं असलेलं हे गाणं पण मला ते आज आजही मी कितींदा ऐकलं तरी मला त्याचा कंटाळा येत नाही ते मी सारखं सारखं ऐकत असतो त्याशिवाय मी जगीत सिंग यांनी संगीतबद्द केलेलं आणि गायलेलं यांच्या ज्या सजली होत्या आणि त्यांचं जे त्यांचं जे काव्य होतं ते गुलजार साब ते मोठे लेरिसिस्ट आणि फिल्म डिरेक्टर राईटर त्यांनी एक घालिपवरची एक डीडीसाठी एक सिरियल बनवली होती अंशीच्या दशकात आणि त्यामदे जंगजीत सिंग यांनी संगीतबद्द केलेलंबचं काव्य आणि आणि गायलेलं तर ते खूप सुंदरित्या त्या सिरियलमदे दाखवलं गेलं होतं आणि ते मी आवर्जून ऐकतो ते मला खूप आवडतं